राज्यामध्ये पारंपारिक पद्धतीने शेती केली जाते संशोधनाच्या आधार यामदे नवीन प्रोड लागवड केली जाते जसे की हळ हळदीमदे हळदीचं उत्पन्न कशा पद्धतीने वाढवता येईल हे संशोधनामध्ये अभ्यास करून केली जाते त्यामदे कोणती कला वापरायची त्यामध्ये हळदीला कशा पद्धतीने खत औषधी कशा पद्धतीने ड्रिचिंग वगैरे कोण्या पद्धतीनुसार वापरायची व त्यानंतर त्याचा वापर कशा पद्धतीने करायचा आणि त्यातून उत्पन्न कसे मिळवायचे व त्यामध्ये उत्पन्न घेतल्यानंतर हळद काढल्यानंतर ती मेन्युफॅक्चरिंग करून त्यापासून कोण कोणते प्रॉडक्ट कशा पद्धतीने बनवायचे आणि त्याचा वापर

मानवाला कशा पद्धतीने द्यायचा याच्या आधारे पूर्ण त्यावर योग्य प्रक्रिया केली जाते त्यातून अनेक प्रकारचे उत्पन्न हे मिळू शकते त्यानुसार अनेक प्रकारचे जसे की अद्रक असेल अद्रक लागवड करणे त्यातून त्याची पूर्ण काळजी घेऊन त्याला मोठे करने आणि त्यानंतर त्या अद्रकीद्वारे नागरिकांना कशा पद्धतीने फायदा होईल त्या हळदीचं पावडर मॅनफॅक्चरिंग कशा पद्धतीने करायच हळदीतून कोणकोणते प्रोडक्ट तयार करायचे अशा प्रकारचे अनेक संशोधन केले जाते संशोधनाच्या आधारे आता लागणार भाजीपाला हा संशोधानानुसार जैविक शेती म्हणून केल्या जाते जैविकमधून मानवाला अनेक प्रकारचे आजार कमी होतात त्यामध्ये जैविक शेती करून पालेभाज्या मेथी शेपू कांदा पालक कोथिम्बीर अशा अनेक हा चालू आहे यामध्येे राहिल्यानंतर जैविक शेती केल्यानंतर मानसाला आरोग्य हे तंदुरुस्त राहतेे